जीवनात खेळ यासाठी महत्त्वाचे आहेत कारण आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आपली श्वास घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपलं पूर्ण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मन चांगलं ठेवण्यासाठी किंवा एखाद्या वेळेस जर आपल्याला काही वाईट वाटत असेल तर आपलं मन दुसरीकडे नेण्यासाठी ति तिथेच लक्ष जाऊ नये यासाठी किंवा लक्ष वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी खेळ महत्त्वाचे आहे खेळामुळे मनाचं माणसाचं मन रमतं खेळामुळे माणसाचं कामं होतात खेळामुळे माणसाचं आरोग्य तर चांगलं राहतंच मनसुद्धा चांगलं राहतं आणि अशा सगळ्या गोष्टी मानसाचं एकंदरीत वागणं पण चांगलं होतं त्याच्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी व्हायला लागतात तर त्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत मग लोकांशी तो बोलायला लागतो त्याच्या आजूबाजूसोबत संबंध वाढायला लागतात तर त्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत मग भारतात खेळ खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं पाहिजे भारतात अगोदरच लोकांना खूप जास्त प्रोत्साहन आहे खेळ खेळण्यासाठी लोकं अगोदरच क्रिकेटला देवासारखं मानतात आणि खूप क्रिकेट पाहतात आपल्या इथं आय पी एल केल्या जातं आपल्या इथं क्रिकेटचे गल्लोनं गल्ली खेळ खेळल्या जातात सुट्ट्या असो काही काही कार्यक्रम असो तर खेळ तर असेच असेच होतात तर प्रोत्साहन असं काही फार खेळ खेळा म्हणून द्यायची गरज नाही पण बाकी समजा दुसरे खेळ आहेत जसं की चेस झालं चौरस ज्याला म्हणतात चौरस झाला किंवा हॉकी झाली जी भारताच्या नॅशनल गेम आहे तर अशा सगळ्या खेळांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे जसं कबड्डी आहे जे भारताचा मूळ खेळ आहे तर त्याच सगळ्या खे गोष्टींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे तर मग यासाठी काय कळा करायला पाहिजे तो छोटेमोठे कार्यक्रम स्वतः नगरपालिकेनेच आयोजित केले पाहिजे किंवा शाळेने युनिवर्सिटीजने आयोजित केले पाहिजे तर ते ऑटोमॅटिकली प्रोत्साहन देत जातात